हां भाऊ बोला मी मयूर बोलत आहे ग्रामपंचायमधून

सर मी ना ऑलरेडी ऑलरेडी मी हे गावामध्ये मी बघितलेलं आहे मी मी स्वत जाऊनची चौकशी केली आहे गावामध्ये मी मी बघितलं आहे आपल्या गावच्या महिलांना खूप त्रास होते पाण्यासाठी ते खूप लांब लांब गुंड्या घेऊन जातात पाणी आणतात घरासाठी सर आता आपण जल जीवन मिशनमधून इथून आपल्याला प्रत्येक गावासाठी दोन करोडचा मोबदला मिळालेला आहे तर त्यामधून सर होईल ना आता लगेच आपण काम सुरू केलेलं आहे ऑलरेडी तुम्ही बघा ना सर जा गावात जाऊ तुम्ही गावात बघत नाही आणि सतत कॉल करता सर आपण ऑलरेडी काम केलेल नवीन पाई नवीन पाईपलाईन फिटिंग नाही दादा नाही दादा माझी गोष्ट तर ऐका सर हे दादा हे सगळं बघूनच आम्ही हे हे मोठं काम करण्याचं ठरवलेलं आहे दादा आता कोणत्याही महिलाला अहो दादा तुम्ही माझं तुम्ही माझं ऐकून तर घ्या अगोदर सर दादा तुम्ही तुम्ही तुम्ही ऐकून तर घ्यावं दादा माजा अगो तुम्ही ऐकतच नाही तर मग कसं चालणार मी तुम्हाला तुम्ही तुम्हाला बोललेलो आहे मी ब मी स्वत जाऊन गावात विजिट केलेलं आहे की आपल्या गावच्या महिलांना खूप त्रास होते आहे त्यासाट त्यासाठी सर मी सरकारकडून दोन करोडचा मोबदला मी मंजूर करून घेतलेला आहे आणि गावामध्ये आपलं काम सुरू झालेलं आहे तुमच्यासाठी प्रत्येक प्रत्येक घरासाठी वेग वेगवेगळ्या पिण्याचं पाणी येईल प्र आ रोचा फिल्टर पाणी येईल प्रत्येक प्रत्येक घरामध्ये तुम्ही काळजी नका करू तुमच्या बाथरूम तुमच्या बाथरूमसाठी कपड्यासाठी गाई बैल धुण्यासाठी सगळ्यांसाठी सर सर तुम्ही पैसाचा कशाला विषय काढता तुम्हाला पेमेंट भेटणार सर मला पगार भेटणार मी जेवढं काम करतो तेवढं मी वरचं खात नाही पगार तुम्ही माझी गोष्टच ऐका पहिले सर मी काय म्हणतो आहे मी हे मी हे सगळी ही सगळी ही सगळी अ ही सगळी अडचण सर तुम सर तुम्ही सर तुम्ही ऐकून तर घ्या सर येणाऱ्या काही महिन्यातच आमचं सगळं प्लन तुम्हाला दिसून जाईल सर थोडा वेळ लागते त्याला इम्प्रूव होन्या होण्यासाठी होईल ना सर येणाऱ्या काही महिन्यात पाच पाच सहा महिन्यात होणार आहे सर नक्की आहे आम्ही सगळं प्लॅनिंग सगळं सेट झालेलं आहे आमचं सर तुम्हाला हे करण्याची योग्य मी परिस्थिती आणूच नाही देणार तुम्ही टेनशन घेऊ नका काळजी करूच नका मी बोललो आहे ना तुम्हाला नवीन नवीन नळ पाईप्स पाईपलाईन सगळं टोटल नवीन होणार आहे आणि प्रत्येक घरामध्ये प्युरीफाय पाणी येणार आहे सर पिण्यासाठी हे हे तर आमचं मेन उद्देश आहे कारण की कार

सर तुम्ही काळजी करू तुम्ही काळजी नका हो हो दादा तुम्ही काळजी करू नका मी सगळं काय व्यवस्थित करणार आहे अहमदनगर जिल्ह्यात सगळं काही होणार आहे तुम्ही टेन्शन करू नका ओके आणि आ हो सर हो सर आणि प्रत्येक घरात प्युरिफाय पाणी येणार आहे सर पिण्यासाठी हे लक्ष ठेवा आम्हाला तुमच्या हो सर हो सर हो सर आम्ही आता मोठी टाकी बांधणार आहे मिनिमम दहा दहा पंधरा हजार लिटरची टाकी बांधणार आहे तुम्ही काळजी करू नका आणि आ्हाला तुमच्या तुमच्या स्वास्थ्य जे आम्हाला काळजी असते हो तर आम्ही तुमच्यासाठी नेह नेहमीच प्रत्येक चांगलं काम करणार आहो तुम्ही काळजी करू नका है ना हो सर नक्की हो सर नक्की मी मी मला जन मला जनतेची सेवा करायला आवडते हो सर मला जनतेची सेवा करायला आवडते हो सर हो ते ते फस्ट प्रायॉरिटीवर आहे माझ्या पिण्याचं प्रान पाण्याची मी करतो हो हो हो हो सर हो हो नक्की नक्की सर चालेल हो सर ही ही ही वेळ येऊच नाही देणार आहे सर मी माझ्यावर भरोसा ठेवा तुम्ही है ना म मयूर नाव लक्षात ठेवा तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवा मी सगळं करेन ओके हां ठीक आहे सर